आपण वृत्तपत्रामध्ये चर्चा केलेल्या ऐकतो किंवा वाचन वाचन त्याचं करून पाहतो आपण तर त्या सामाजिक सांस्कृतिक समस्या काही प्रमाणात योग्य असतात काही प्रमाणात अयोग्य असतात असं आपलं एक मत आहे